पोहणे शिकायला नुकतीच सुरुवात केलं आहे कंद्या जर व्यक्ती असणार तर त्याला मला एवढंच सांगायचं आहे की कॉन्फिडन्स जेवढा आपल्यामध्ये असणार तेवढं लवकर आपण शिकणार कारण की बघा आपण कुठलीही गोष्ट शिकायला गेलो तर लवकर शिकू शकतो जर मनापासून जर आपण त्याचा विचार केला तर आणि कॉस्ट्यूम तर आहेतच आणि जे आपल्याला कोचवर पूर्ण ट्रस्ट ठेवावं लागणार कारण की कोच आपल्याला बुडू देणार नाही पण तो अशा पद्धतीने शिकवणार की आपल्याला असं वाटणार की आता बुडणार की काय पण तो बुडू देणार नाही त्याच्यान कोचवर जास्त ट्रस्ट करायचं